मला फुलझाडे लावायला फार आवडतात माझ्या बागेत मी विविध प्रकारची फुलझाडे लावलेली आहेत त्याचबरोबर तुळशीचे रोपसुद्धा लावलेले आहे कारण तुळशीचे रोप ही एक औषधी वनस्पती आहे यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारा प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन हा आपल्याला प्राप्त होतो म्हणून मी तुळशीची रोपेसुद्धा लावते त्याचबरोबर आपल्याकडे धार्मिक प्रथा असल्याकारणाने दुर्वा ह्यासुद्धा आवश्यक असतात आणि त्यामुळे बाग ही हिरवीगार व छान दिसते त्यासाठी मी दुर्वाासुद्धा लावते